हॅलो हां त्रिभुवन सुपर मार्केट म्हणलं आपण कोण हां बोला

हा आहे ना आपल्याकडे ब साहित्य स्टेशनरी म्हणजे ते वह्या पेन्सिल वगैरे नेहमी जे काय लागतं ते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर्स जर पाहिजे असतील ते पेपर्स आपल्याकडे आहेत ब्लँक पेपर्स आणि सगळं त्याच्यानंतर जेरॉक्ससाठी तुमचं हे बर तुमच्याकडे असेल ते कॉपियर पेपर असतात ते आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे आहेत त्याच्यामध्ये तर ते तुम्ही हे करू शकता किंवा बाकीचे शाळेसाठी इव्हन म्हणजे मोठे बोर्ड्स आणि त्याच्यासाठी जी लागते स्टेशनरी डस्टर म्हणा किंवा खडू वगैरे ते पण आपल्याकडे सगळे हे सगळं होलसेलमध्ये आपल्याकडे त्याच्यामध्ये मिळू शकतात आतां कसं म्हणजे क कुठे तुम्हाला हे पाहिजे कुठे आहे शाळा म्हणाले तुम्ही अच्छा ठाणामध्येच आहे ठाणामध्येच आहे हां मग काही प्रॉब्लेम मग लोकल रेटला तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल फक्त आपल्या कसं लागतं कॅन हां बोला ना

हां

हां हां अच्छा हां नाही रेट आमचं व्यवस्थित आम्ही लावू काय प्रॉब्लेम नाही आता हे सगळं आपल्या ठाण्यातल्या बऱ्याचशा ज्या शाळा आपल्या आहेत आता ते सगळं शाळा आपल्याकडूनच हे करतात त्याच्यामध्ये किंवा काही आता म्युन्सिपलिटीच्या पण काही शाळा आपल्याकडून हे करतात त्याच्याही आपलं टायअप सगळं झालेलं आहे तर ते आपण रेटचं आणि ह्याचं कारण बाकी म्हणजे बॅग्स वगैरे ज्या आहे वॉटर बॅग्स किंवा बाकी व आपल्या दप्तरं बॅग वगैरे आहेत ना तर ते पण आपल्याकडे मग ते पण तुम्हाला बल्कमध्ये कारण काही शाळा देतात हल्ली त्यामुळे ते पण आपल्याकडे आहे ते पण आपल्याला करता येईल तसं तर मग मी काय काम करतो एक सगळी तुम्हाला जी म्हणजे रिक्वायर्ड जे काय आहे ना स्टेशनरी आणि बाकी सगळं तर त्याची एक लिस्ट तुम्ही आम्हाला पाठवा या नंबरला व्हॉट्सअपला मी पाठवलं तरी चालेल किंवा आमच्याकडे आमच्या वेबसाईटला पण तुम्ही अपलोड करू शकता तिथे आम्ही इक्विडेशन ठेवलेलं आहे तिथे जरी तुम्ही करून पाठवलं त्याच्यामध्ये तर त्याचं एक हे काढून मी तुम्हाला एस्टिमेट पाठवू शकतो त्याच्यामध्ये आणि हां

हां हां हां हां हां चालेल तुम्हाला एक कधी पर्यंत हवं आहे म्हणजे कधी शाळा चालू होणारे काय जर तसं आम्हाला ते कारण बघायला लागेल पुढच्या आठवड्यामध्ये बरं बरं बरं

अच्छा चालेल चालेल तुम्ही एक मला हे हे यादी पाठवून यादी पाठवून द्या आणि नंतर मग ॲडवान्स आणि किती पाठवता तुम्हाला सांगतो मी आणि मग हे झाल्यावर मग सगळं बाकीचे जे हे करून टाका काय प्रॉब्लेम नाही आपणकडून एक दोन दिवसात तुम्हाला पाठवून देईन हां चालेल चालेल थँक्यू मॅडम थँक्यू मॅडम थँक्यू